माझ्या घरात माझी आई एकदा आजारी पडली तिला खूप भरभरून असा ताप आला ताप आल्यानंतर तिला जेवायला सांगितलं तर ती जेवणाला तोंडाला चव नाही असं म्हणाली त्यामुळे तिला भात तर ती खाणार नाही आहे मग काहीतरी वेगळं बनवायला लागेल असा मी विचार केला आणि त्यानंतर तांदूळ घेतले ते तांदूळ घेऊन तव्यावरती खूप असे तापून घेतले तापून घेतल्यानंतर त्याचं ते तांदूळ शिजवायला टाकले पाणी जास्त टाकून बराच वेळ शिजवून घेतले जेणेकरून ते तांदूळ चांगल्या पद्धतीने शिजले जातील हे तांदूळ दहा ते पंधरा मिनटं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये एक थोडंसं मीठ त्याचप्रमाणे एक चमचा साखर टाकली जेणेकरून थोडी चव लागेल आणि असं साखर टाकल्यानंतर हा पदार्थ म्हणजेच आपण त्याला कन्हेरी म्हणतो हा पदार्थ आपण मी तयार केला आणि नंतर आईला तो खायला दिला कारण तापाच्या साथीमध्ये जेवण जात नाही अशा वेळी असा हा मऊ असा पातळ पदार्थ खायला देणं खूप गरजेचं असतो